मला नास्ता बनवायला खूप आवडते आणि माझ्या घरच्या लोकाला रोज सकाळी नास्ता हवा आहे म्हणून त्यांना आवडती रेसिपी आहे भजे आणि भजे बन भजे बनतात चन्याच्या दाळी चन्याची दाळ वाटलेली असते त्याचा होते बेसन तयार आणि बेसनामध्ये कांदे मिरची टमाटर जिरा ओवा आणि थोडंसं खायचा सोडा असं घालावं लागेल त्याच्यामध्ये पाणी मिक्स करू करावं लागते आणि त्याची पेस्ट तयार केली जाते आणि नंतर मग त्याला तेल गरम करून कढईमध्ये तेल ग छान गरम करून त्या भजे तयार केल्या जातात